हॅलो पंजाबी हॉटेल मी दोन दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारला तुमच्या हॉटेलमधून ऑर्डर मागवली होती माझा ऑर्डर नंबर आहे झीरो डबल वन टू ती ऑर्डर मला वेळेत भेटली पण मला त्या ऑर्डरची पावती हवी होती आणि ती मला डाऊनलोट करता नाही येत आहे तर कृपया करून मला सांगाल की का की ते पावती कश कशी डाऊनलोट करायची आहे ते